गाणं गात असताना गाण्याचं किंवा गीताचं सादरीकरण चांगलं व्हावं यासाठी आपल्याला नेहमीच आपल्या देहबोलीचा वापर योग्य पद्धतीने करता आला पाहिजे आपल्या चेहऱ्यावरील जे भाव आहेत किंवा शरीराची जी आपली हालचाल आहे ती योग्य प्रमाणात झाली पाहिजे अनावश्यक हालचाली होता कामा नयेत त्यानंतर गाणं गात असताना आपल्याला जर आवाज खडा दाखवायचा असेल सूर उंच लावायचा असेल तर आपल्याला उभं राहून गाणं गाणं अतिशय गरजेचं आहे मान वरती करून खड्या आवाजात आपण गाणं गायलं पाहिजे जर तसे जर सूर असतील तर त्याचबरोबर जर गझलसारखे सौम्य प्रकार आपल्याला गायचे असतील तर आपण त्या ते गजलसारखे सौम्य प्रकार जे आहेत ते आपण बसून गावयाचं हा गीत प्रकार आहे जेव्हा आपण रियाज सोडतो म्हणजे आपल्याला गाणं शिकतो गाणं शिकल्यानंतर त्या गाण्याचा आपण वारंवार रियाज करत असतो काही कारणास्तव आपण जर हा रियाज सोडला तर आपल्या कंठातील जे स्वर आहेत ते डळमळू शकतात आणि हे असं होऊ नये किंवा ते स्वरांवरती आपली पकड मजबूत असावी त्यासाठी आपल्याला वारंवार रियाज करणं दैनंदिन जीवनामध्ये रियाजाला अतिशय महत्त्व आहे वारंवार रियाज करणं हे अतिशय गरजेचं आहे पण काही कारणास्तव जर रियाज जर सोडला गेला असेल तर चांगल्या आवाजासाठी आपण घशा घसा जो आहे आपला किंवा जे स्वरयंत्र आहे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे वेगवेगळे ज्या ताना आहेत वेगवेगळ्या ज्या लयी आहेत सूर आहेत ते पुन्हा पुन्हा आपण आळवले पाहिजेत त्यातून आपल्याला क आपला जो स्वर कंठ आहे त्याची स्वरयंत्र जे आहे आपण त्याची रियाज त्याचे एक्सरसाइज आपण करून घेतली पाहिजे त्याचबरोबर जर कुठल्या बाह्य खाण्यामुळे आपल्या घशाला सूज आली असेल घशाला खवखव आली असेल तर आपण गरम पाणी पिणे यासारखे गुळण्या करणे यासारखे आपण प्रकार करू शकतो त्याबरोबर जर आपण गाणं गात असू गाणं गाणारे असू आणि त्यासाठी आपण प प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे असू तर आपण नेहमीच थंड पदार्थ आंबट पदार्थ तिखट पदार्थ न खाणे की जे जेणे जेणेकरून आपलं जे स्वरयंत्र आहे त्याला हानी पोचेल आणि आपल्या गाण्याच्या रियाजावरती त्याचा परिणाम होईल असं काहीही आपण न करता गाणं गात असताना त्याच्या सादरीकरणाला जिथं जितकी जितके महत्त्व आहे तितकेच आपण आपल्या आवाजासाठी एक्सरसाईज करणं त्याचा व्यायाम करणं हे अतिशय गरजेचं आहे